आम्ही आज ऑनलाईन पॅकेज मागवले होते परंतु ते अद्यापपर्यंत आलेलं नव्हते त्याच्यामुळे आम्ही कॉल केला आणि वितरित कधी क केले जाईल याबद्दल माहिती घेतली माहिती अशी मिळाली की त्यांच्याकडून पार्सल आलेलं आहे परंतु अद्यापपर्यंत डिलिव्हरी बॉयने ते पॅकेज घेतलेले नाही आणि घेतलेले नाही त्यामुळे ते लेट होत आहे त्याच्यामुळे आम्ही क डिलिवरी बॉयला कॉल केला आणि चौकशी केली तर त्याच्याकडून माहिती मिळाली की तो अर्ध्या ते एक घंट्यामध्ये आणून देणार आहे आणि आणून दिल्यानंतरं त्याला कॅश ऑन डिलेवरी पैसे द्यायचे आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे तो येणार आहे त्याची वाट बघत आहो आणि जसंही तो येणार त्यानुसार तो आम्हाला कॉल करेल आणि आम्ही तिथे जाऊन ते आमचं पार्सल घेणार आहे